हां हां इ प्रोडक्ट हा खूप स माझ्यासाठी बॅड एक्सपीरिअन्स आहे ते ईबुक हा कारण तो मला काही इतका आवडला नाही आहे हां त्यामुळे हां हां ते ई बुकचं कसं असतं खूप खूप खूप घाण म्हणजे खूप चांगला माझा त्याच्याशी हे नव्हता म्हणजे हां माझा एक्सपीरिअन्स ई बुकसाठी काही एवढा चांगला नव्हता कारण त्याचे रिव्ह्यू पण एवढे नव्हते हा माझा त्याबद्दलचा खूप वाईट एक्सपीरिअन्स आहे हो हो हो गं ते ते आहे ना ईबुक त्याचे सगळे निगेटिव्ह रिव्ह्यूज आहेत आणि हे सगळं काय हां त्यामुळे एवढं नाही हे करायचं त्याला सोडून द्यायचं अच्छा हो हो

हो मी वाचलं आणि मला काहीच आवडलं नाही आणि माझे खूप बॅड एक्सपीरिअन्स आहेत त्याच्याबद्दल हो हो हो